पहिल्यापासूनच राजकारणात तेवढासा मला रस नाही पण जी काही मला माहिती आहे त्यानुसार भारताची लोकशाही आहे त्याचा लोकांना नेहमीच फायदा होत आला असं माझं मत आहे कारण की बोलण्याचं स्वातंत्र्य असणं आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य असणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे लोकशाही पद्धतीमुळे प्रत्येक राज्याचा नेता वेगळा प्रत्येक शहराचा वेगळा एका छोट्या गावाचा सरपंच वेगळा अशी वेगवेगळी माणसं तुमच्यासाठी सतत कार्यरत असतात कामं करत असतात आणि भारताचं राजकारण म्हणाल तर आत्ता जे काही राजकारणाला चांगले दिवस आले आहेत किंवा योग्य नेत्यांमुळे जे काही आपल्या देशाचं नाव उंचावलं गेलं आहे याचा खरोखरच मला आनंद आहे कुठला ठराविक नेता असं माझा आवडता नाही आहे कारण मला त्यांच्याबद्दल फार काही माहीत नाही पण सध्या कोकणाचं जे नेतृत्व करत आहेत यंदा खासदार म्हणून जे निवडून आले आहेत ते माननीय राणे साहेब यांचं या माध्यमातून मी कौतुक करू इच्छिते त्यांनी कोकणासाठी बरेच चांगले चांगले प्रोजेक्ट आणले आणि ते पूर्ण देखील केले त्यातून इथल्या लोकांना पर्यटन सुधारल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्याचप्रमाणे पर्यटन वाढल्यामुळे अगदी छोट्यात छोटा रोजगार सुद्धा उपलब्ध झाला म्हणजे कित्येक खानावळी कित्येक रिक्षाचालक यांना पर्यटकांमुळे चांगले पैसे मिळायला लागले चांगली भाडी मिळायला लागली त्यानंतर इथली जी खाद्यसंस्कृती आहे ती त्या लोकांपर्यंत पोहोचली त्यांना आवडायला लागली इथला निसर्ग इथली सुंदर सुंदर बीचेस ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राणे साहेबांनी केलं आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा खरंच खूप पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेला आहे आणि असाच तो पुढे होत राहो ही माझी इच्छा आहे आणि राजकारण हे तोपर्यंतच चांगलं आहे जोपर्यंत ते लोकांच्या कल्याणासाठी काम करतं आणि शिवाय लोकांचं जे मत आहे लोकांनी ज्याला आपला नेता निवडलं आहे त्याच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या प्रत्येक राजकर्त्याने पूर्ण कराव्या इतकंच